हां हॅलो बोला

हां बोला सर हां बोला बोला हां बोला ना को कोणत्या लोकेशनला जायचं होतं आपल्याला सर

हां हां अमित म्हात्रे अमितच बोलतो आहे अमित म्हात्रे हां बोला कुठे कुठल्या लोकेशनला जायचं आहे आपल्याला सर हां ओके सर मग कसं काय कधी जायचं आपल्याला हे डेट काय असेल सर

बघा आता इथून तुमचं बोलाल तर महावीर तीनपाखी पेणमध्ये येतं त्यामुळे इथून डिस्टन्स नाही बोलाल तरी पण दोन दोन सव्वादोन तासाचं अंतर आहे काहीतरी तर त्याप्रमाणे चार्जेस लागतील चार्जेस तुमचे असे आहेत की तुम्हाला ॲच्युअली तुमची माणसं किती आहेत सो सो सोबत तुमच्या चार जण हां बघा चार जण आहेत ना तुमची तर आपले तुमचे दोन ते अडीच हजार रुपये होतील अडीच हजार तर होतीलच

हां पण विषय कसा होते सर बघा आता इथून अलिबागहून आम्ही इथून निघणार आमची ते काहीतरी सकाळी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे निघू आपण सहा वाजता तर तुम्ही त्या लोकेशनला तिथे रहा हजर रहा म्हणजे कसं वेळेचा प्रॉब्लेम नको व्हायला तुम्ही असाल तर त्याप्रमाणे बरोबर आम्ही त्या वेळेला तुम्हाला पिक अप करू तिथून तुमच्या लोकेशनच्या इथून आणि नंतर मग आपलं ट्रॅवल इझी होईल पुढे तर त्यामध्ये कसं आहे आता बघा तुमचं स्टे आहे बोलता तुम्ही ना तिकडे तुमचं तुमचं स्टे असल्यामुळे कसं आहे तिथे पुन्हा विषय कसा आहे म मग त्याप्रमाणे चार्जेस पण लागतील तुमचे तर बघा आता दोन तीन तास थांबणार म्हणजे ते झालं पूर्ण दिवसच गेला त्यामध्ये तर तिथे नाही बोललात तरी पण दोन हजार चार्जेस एक्स्ट्रा लागतील तुम्हाला ते पेड करायला लागतील तुम्हाला जमेल का तुम्हाला हां बोला हां हां नक्की नक्की येणार आम आमचं माणूस आमचे आहेत बरेचसे म्हणजे चोवीस तास आमची सर्विस आहे त्यामुळे तुम्हाला तर टाइमिंगचा विषय तर येणार नाही एक ड्राइवर तुमच्याकडे ते गाडी घेऊन पाठवीन तुमच्या इथे तर विषय कसा आहे माहिती आहे का नाही नाही ऐका जरा विषय असा आहे की तुम्ही तिथं थांबाल बरोबर आहे तर मला कसं आहे मग माझं जेवणाचं पुढचं जरासं तुम्हालाच करावं लागेल सगळं कारण पूर्ण दिवस माझा जाणार तुमच्या इथे हां नाही विषय ॲक्चुअली तो जो आपलं जे काही काही पॅकेज आहे ना जेवढं मी सांगितलं तुम्हाला ते समजा अडीच आणि ते दोन हजार तुमचे वरचे चा साडेचार हजार होतील तिथे तर त्याच्यावरती काही काही जास्त होणार नाही तुमचे त्यामध्ये सगळं ते इन्क्लुडेड आहे

हां शुअर सर तर त्याची चिंता करू नका आम्ही शंभर टक्के तिथे येणार तुमचा माणूस आणि तुम्हाला तिथून ते पिक अप करणार आणि येताना मी काय बोलतो कसं आहे तुमचं येताना तुम्ही कसं काय तुम्ही स्वतः याल की कसं जर तुम्हाला आणायला लागेल मला मग कॅबमध्ये यायला लागेल का तुम्हाला ओके सर नो इशू ठीक आहे तुम्हाला ड्रॉप करेन मी तसं काही प्रॉब्लेम नाही हां हां हां ओके नक्की नक्की सर ओके वेलकम सर